मी लाभ घेतलेल्या योजनेचं नाव आहे भारतीय शिष्यवृती ही मी महाविद्यालयात असताना या योजनेचा लाभ घेतला आहे आणि मला अजून काही योजना माहीत आहेत जसं की प्रधानमंत्री आवास योजना राष्ट्रीय रोजगार हमी योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा कित्येक तरी योजनांची मला माहिती आहे त्याविषयी मी तुम्हाला रोजगार हमी योजनेबद्दल माहिती थोडक्यात सांगतो त्याच्यामध्ये असे आहे की ही योजना केंद्रशासनाने राबवलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की जे गावामध्ये खेड्यामध्ये जे लोकं काम करतात पण त्यांना जे योजनेचा लाभ मिळत नाही म्हणजे त्यांना काम मिळत नाही त्यांना रोज रोज मजुरी मिळत नाही तर केंद्र शासन त्यांची हमी घेते की त्यांना वर्षातून शंभर दिवस तरी काम करण्यासाठी त्यांना आम्ही काम देऊ आणि जर आम्ही काम दिलं नाही तर ती जबाबदारी आमच्यावर येईल आणि ते जर काम दिलं नाही तर आम्ही त्यांना त्या कामाचा मोबदला काम न करता त्यांना देऊ आणि त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी जर त्यांना काही अपघात झाला तर त्यांना त्यांचं जर अपंग झाले ते कोणत्या ठिकाणावरून काही पडले इजा झाली तर त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे योजना त्यामध्ये पण आहे त्याच्यामध्ये मग त्यांना जर ते जर अपंग झाले तर त्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळते व त्यांच्या घरच्यांना कुटुंब चालवण्यासाठी वेगवेगळ्या सवलती सुद्धा मिळतात आणि या योजनेचा लाभ अनेक लोकांनी घेतलेला आहे आणि ग्रामीण श ठिकाणामध्ये या योजनेचा कसा फायदा लोकांना होईल हे आम्ही खूप लोकांना सांगितलेलं आहे त्याविषयी आम्ही अभ्यास केलेला आहे आणि हे पाहता की ही योजना ग्रामीण भागामध्ये खूप चालते कारण की ग्राम ग्रामीण भागामध्ये रोजगाराची कमतरता असल्यामुळे शासनाने ही योजना राबवलेली आहे या योजनेचा फायदा हा भरपूर लोकांना झालेला आहे